हां मले एक टी वी एक वॉशिंग मशीन आणि एक फ्रिज घ्यायचं आहे आहेत तुमच्याकडं आपल्या फ्रिजचं बजेट आहे एक लाख रुपये आपल्याला कोणत्याही कंपनीचा चालेल ते फक्त पाच स्टारचा असले पाहिजे रेटींग त्याची बरं चालेल आणि वाशिंग मशीन कोणची आहे तुमच्याकडं चांगली पाहिजे मला एक लाखापर्यंत मला सर्व ॲटोमॅटीक पाहिजे हां चालंल ना पैशाची कमी नाही आपल्याकडं आपण गाडी भरून पैसे फेकू तुमच्याकडं म्हणजे असं आहे आमच्याकडं कमी नाही पैशाची भारी वस्तू घ्यायच्या ज्या टिकल्या पाहिजे आपल्याकडं आपल्याला पाण्याचं फिल्टर भेटेल का तुमच्याकडं हां टी वी घ्यायचा आहे आपल्याला टी वी आपलं बजेट खूप आहे आपल्याला एकशे आठ इंची टी वी पाहिजे बरं चालंल मला फोन करा आणि आपल्या एवढे तीन जे आहेत वस्तू त्या मला घरपोच करून द्या मी तुम्हाला चेक देऊन टाकतो आणि तुमचे जेवढे पैसे होईल तेवढे तिथे लिहून घ्या ठीक आहे चालंल धन्यवाद